ग्रामीण समुदायातील तरुण लोक जे शेतीकडे जाण्याच्या मार्ग अशा प्रकारे पाहतात की त्यांची पिढ्यानपिढ्या शेती हाच काम त्यांचा सुरू राहतो आता पिढ्यानापिढ्या शेती सुरू असल्यामुळे त्यांना त्यांच्या मार्गदर्शन त्यांचे जे प्रशिक्षण राहते ते त्यांच्या पूर्वजांपासून त्यांच्या आईवडलापासून त्यांच्या आजीआजोबापासून मिळतो तर त्यांच्यामधे त्यांचं इंटरेस्ट वाढत जाते त्यांच्या मन शेतीकडे असते आणि जर शेतीमधे काही प्रमाणामध्ये पैसा कमी असतो तर काही प्रमाणात जास्तही असतो तर त्या जास्त प्रमाणात तर त्यांची जर आय इन्कम जी राहते ती वाढायला पाहिजे त्याच्यासाठी काही त्यांनी असे उपक्रमाकडे लक्ष देतात सरकारी उपक्रम जे लाभविले जातात त्याच्याकडे लक्ष देतात आणखी जे आता तरुण पिढी आहे तर ती अशी काही तर अशी रिसर्च करतात की आपण आपला जी शेतीची आपले पिके आहेत ती पिके कशी जास्त प्रमाणात आणि चांगल्या प पद्धतीची आणि चांगल्या क्वालिटीची असली पाहिजे ती कशी करण्यात येईल तर त्यांच्या याच्यामध्ये असे त्यांच्या चरितार्थ त्यांच्या तिकडे वळण्याच्या मार्ग जास्त सोपा पडतं त्यांना त्याच्यामधे त्यांच्या इंटरेस्ट वाढत असल्यामुळे ते शेतीकडे वळतातच